हेलो सर आम्हाला भाडयाची कार नोंदवायची आहे तर तुम्ही भाडयानी कार देता ना तर तुम्ही किती प्रति किमी किती दरानी द्याल आम्ही माझा परिवार आणि माझे मित्र आम्ही पहिल्यांदा नागपूरला आलो आहोत तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित रेंज सांगा नवीन असल्यामुळे आम्हाला फसवू म्हणजे फसवण्याची वगैरे हे आम आमची परिस्थिती खूप ग गांभीर्य आहे पण आम्हाला ती दीक्षाभूमीमधे जा दीशा दीक्षाभूमी बघायची असल्यामुळे आम्ही इथे आलो आहोत आणि तीन दिवस आम्ही कॅब बुक करणार आहो तर तुम्ही रेंट आहे बरोबर लावा आणि जे जे स्थळ आहे ते ते कोणत्या कोणत्या मार्गानी जाते ते फक्त आम्हाला एक लोकेशन टाईप सांगा ते आम्ही स्वत ड्रायविंग करून ते बघून घेऊ आणि तुम्ही रेंट बरोबर सांगा ठीक आहे